भारताची हिंदी राष्ट्रभाषा असेल तरी हिंदीच्या तुलनेत मराठी राजभाषा असल्यामुळे प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या संवसिथिजामध्ये देवाणघेवाण विचारांची देवाणघेवाण करण्याकरिता ही भाषा योग्य आहे